पोस्टाची तीकीटे नाणी किंवा दगडाचे मूल्य कळण्याकरता आपल्याकडे एक प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचे नाव आहे कार्बन डेटिंग ज्याच्याद्वारे आपण त्याची ते किती जुने आहे हेच आपण ओळखू शकतो आणि जेवढी कुठलीही जुनी वस्तू जेवढी ती जुनी असेल तेवढीच ती मौल्यवान असते अशा प्रकारे आपण ह्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आपण कोणत्याही वस्तूचे मूल्य आपण जाणून घेऊ शकतो